हां नमस्ते कोण बोला की दादा बरं काय झालं आहे गाडीला बरं काल मग तुम्ही गाडी चालवताना काय प्रॉब्लेम येत होता गाडीला म्हणजे वायब्रेट करत होतं काय बरं मग थोडं तिचं जरा म्हणजे बघून घ्यावं लागेल इंजिन ऑईल वगैरे आहे की नाही इंजिन ऑईल कधी चेक केला होत म्हणजे बदलला होता व्हायब्रेशन म्हणलं तर मग तिचं जरा बुशिंग वगैरे जरा चेक करावं लागेल गाडीचं हां बुशिंग वगैरे फाउंडेशन नट वगैरे जरा चेक करावं लागेल आणि दुसरं गोष्ट म्हणलं तर काय गाडी बंद पडत होती काय सारखं कार्बोरेटर हं कार्बोरेटर जरा स्वच्छ करून घ्यावं लागेल हां का ऑइल चेंज वगैरे करून बघावं लागेल चालू होऊन जाईल गाडी आता गाडी चालू होत्या का नाही मग

बरं मग ते अपला प्लगला पाणी लागलं असणार आहे आणि वायरिंगमध्ये कुठंतरी पाणी वगैरे जाऊन ना काय होत आहे किती मॉडेल आहे गाडीचं हां मग थोडंसं वायरिंगमध्ये जरा पाणी वगैरे जाऊन कुठंतरी हे झालं असणार आहे वायरिंग चेक करावं लागनार पहिल्या जरा आपल्याला मग वायरिंग चेक करून हां मग त्याचं सगळं जनरल चेकअप वगैरे करून कार्बोरेटर चेक वगैरे करून करावं लागेल हां साधारण मला गाडी बघावं लागेल काय काय प्रॉब्लेम आहे तरी आमची हां एक अंदाजे म्हणलं तर एक साधारण एक दीड दोन हजारपर्यंत होऊन जाईल गाडी चालू होऊन जाईल साहित्य तुम्हाला मी काय पहिला गाडी इथं घेऊन या ढकलत आणि मग हां बघतो काय मटरियल लागत आहे त्याचं लिष्ट देतो साधारण एक मटरियल काही लय लागणार नाही तरी एक साधारण मटरियल म्हणलं तरी एक पाच सातशे रुपयेपर्यंत मटरियल लागून जाईल त्याचं कधी तुम्हाला मिळायचं माझ्याकडं आत्ता दोन गाड्या आहेत मग तेवढं झाली की मग मी तुमची गाडी बघणार प्रॉब्लेम तुमचा किती हाय काय हाय त्यावरती मग डिपेंड आहे तो गाडी तुमची जर चालू झा म्हणजे बघणार मी पहिला जर लगेच होत असेल तर एक दोन तासात देणार नसेल तर मग एक दिवस जरा ठेवावं लागेल असा सगळा प्लॅन आहे

बरं बरं ठीक आहे देऊया काय अडचण नाही करून देतो मी जास्तीत जास्त तुम्हाला मी करून देतो हां ओके हां